मला खाण्यामध्ये स्ट्रीट फूड बाहेरचं जेवण खूप आवडतो आणि त्याच्याशिवाय मला घराचं जेवण पण आवडतो घराच्या जेवणामध्ये मला पुऱ्या आलूची चटणी आलूचा भरता जे असतो ते खूप आवडतो आणि मटण चिकन मच्छी दही दहीवल्ले वगैरे जे असतो ते खूप आवडतो आणि स्वीट्स पण आवडतो मला स्वीटमध्ये मला गुलाबजामुन आवडतो रसगुल्ले आवडतो रसमलाई आवडतो आणि बाहेर मी स्ट्रीट फूडमध्ये मोमोज खाणं चिकन नूडल्स खाणं पफ खाणं पिझा खाणं जास्त प्रेफर करतो आणि बाहेर फिरण्यासाठी मला खूप सारे डेस्टिनेशन आवडतो जसे की मी नागपूरमध्ये राहते तर नागपूरमध्ये आजुबाजूला खूप सारे हिलस्टेशन्स आहे कुंवारा भिवसेन मला आवडतो आणि घोगराचा महादेव पण चांगली जागा आहे ते पण मला आवडतो आणि फिरायला मला जसं की शांतीवाली जगा राहिली ना तिथं मला जास्त आवडतो जसं फुटाळा तलाव झालं कोणत्या पहाडीवर बसणं झालं ध्यान लावणं झालं तशा प्रकारचे जे आहे मला जागे जास्त आवडतं